नमस्कार मी काही दिवसापूर्वी स्मार्टवॉचची ऑनलाईन ऑर्डर केली होती परंतु या खरेदीला अंंतिम स्वरूप अजूनही देण्यात आलेलं नाही मला तुमच्याकडून जर अंतिम स्वरूप जर मिळाले किंवा मला डिलिवरीची तारीख कळाली तर खूप आनंद होईल आणि त्या दृष्टीने मला पूर्व तयारी करता येईल आपल्याकडून नेहमीच चांगल्या प्रकारची डिलिवरी वेळेवर होते हे मला माहिती आहे परंतु ह्या वेळच्या ऑनलाईन खरेदीवर अजूनही मला त्याची पुष्टी मिळालेली नाही तर ती पुष्टी लवकरात लवकर तुम्ही द्याल आणि मला आणि माझ्या कुटुंबाला त्याचा आनंद मिळेल त्यासाठी मी एक विनंती करतो आहे की आपण लवकरात लवकर ही तारीख आणि वेळ आणि तो दिवस जर मला कळवला तर मला त्याचा त्या दृष्टीने मला खूप आनंद आणि हे करता येईल